मला बागकाम करायला खूप आवडते आणि ते पण बागकाम म्हणजे मी टेरेसवर करते कारण माझ्या कॉलनीमध्ये माझ्या घरी अंगण नसल्यामुळे मला टेरेसवर बागकाम करावं लागते मल् माझ्या घरी फुलांची भरपूर झाडे आहेत गुलाब झेंडू जास्वंद गुलाब तर खूपच वेगवेगळ्या रंगांचे गुलाब मी माझ्या टेरेसवर लावले आहेत आणि वेलींचा विषय असा माझ्या घरी कारल्याची वेल वांग्याची वेल आणि इत्यादी फुलांची सुद्धा वेली आहेत आणि